हॅलो हॅलो माझं लग्न आहे तर त्यासाठी मला कुर्ता शिवायचा होता तर भेटेल का शिवून

हो सांगा ना

काय बोलले